नाही नाही

नाही मी गेलेच नाही तिथं नाही मी गेलेच नाही

बघू मग संडेला जाऊ मग

हो हो

नाही नाही

नाही ओ नाही बघितलं हो हो

ठीक आहे ना बघतेच मी सांगतेच मी परत कॉल करून मग